चित्रकला करण्यासाठी माझा सर्वात आवडता विषय हे प्राणी चित्र किंवा निसर्ग चित्र आहे यामध्ये सोपेही असते आणि सुबकही असते यामध्ये आपल्याला वस्तू हलण्याची भीती नसते बाकी चित्रांमध्ये आपल्याला वस्तू हलण्याची भीती असते पण प्राणी चित्रांमध्येही ती भीती असते पण निसर्ग चित्रामध्ये ही भीती फार कमी असते निसर्ग चित्रामध्ये एखादे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन बसले डोंगर दिसत आहेत पाणी दिसतं आहे सगळं हे एकदम सुबक दिसत असतं ते जसं दिसतं आहे तसं आपल्याला रेखाटायचं असतं त्यामुळे हा विषय माझा सगळ्यात आवडता आहे आणि त्यामध्येच आणि त्यामध्ये झरे झरे झऱ्यांमधले मासे मासे परत झाडं झाडांवरचे पाने फुले फळे आणि झाडांवर बसले पशु पक्षी हेही दाखवता येतात निसर्ग चित्रामध्ये काही लोक घरं दाखवत असतात असं नाही की तो निसर्गाचा भाग नाही हा देखील निसर्गाचा भाग आहे कारण घरंही मानवनिर्मित असली तरीही ते निसर्गामध्येच मोडतं आणि काही ठिकाणी पक्षांचे घरटे असतात पक्षांचे थवे असतात हेही आपण निसर्ग चित्रामध्ये दाखवू शकतो निसर्ग चित्र काढायलाही सोपे असते आणि बघायलाही अतिशय छान दिसते त्यामुळे निसर्ग चित्र हा सर्वात सोप्पा विषय आहे असं मला वाटतं आणि निसर्ग चित्र काढणंही हा सोपा आहे हे असं मला वाटतं निसर्ग चित्रामध्ये आपण आपले म आपलं आपण आपले मतही दाखवू शकतो जसं की आपल्याला एखादी गोष्ट दिसते आहे असं नाही की ती गोष्ट आत्ता आहे नंतर नसेल आपण चित्र काढले तिथे आपण एखादा वाटाड्या वगैरेही दाखवू शकतो नंतर तो वाटाड्या पुढेही जातो पण आपण दाखवू शकतो निसर्ग चित्रामध्ये सुबक आणि चांगले असते त्यामुळे मला निसर्ग चित्र हा विषय सर्वात जास्त आवडतो निसर्ग चित्र हा माझा आवडता विषय आहे निसर्ग चित्रामध्ये आपल्याला हवं ते आपण दाखवू शकतो आणि हा विषय सोपाही आहे यामुळे मला निसर्ग चित्र हे सर्वात जास्त आवडत असते आणि मला सर्वात जास्त ॲट्रॅक्टिव्ह पण तेच वाटत असते म्हणून निसर्ग चित्र हा माझा आवडता विषय आहे चित्रकला हा चित्रकला हा तसा अवघड विषय आहे पण चित्रकलामध्ये निसर्ग चित्र हा जरा सोपा आहे त्यामुळे मला निसर्ग चित्र आवडत असते निसर्ग चित्रामध्ये आपण ढग वगैरे दाखवतो डोंगर दाखवत असतो दऱ्या दाखवतो झाडं फळं फुलं पानं हे सगळं आपण एकाच याच्यात दाखवत असतो